जीवनात सगळ्यात जास्त मोलाचं काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझे आई बाबा माझं सुख आणि त्यांचं सुख तर जीवनात प्रत्येक गोष्ट करतो ती कशासाठी तर कायतरी मिळवण्यासाठी ते मिळवणं म्हणजे काय तर आपल्या मनाची शांती आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती भेटली की आपल्याला आनंद भेटतो जे आई बाबांना हवं आहे ते जर त्यांना आपण दिलं तर त्यांना सुद्धा आनंद भेटतो तर जीवनात जर काय महत्त्वाचं असेलच तर आई बाबा आणि त्यांचा आनंद आणि त्यांच्या आनंदामुळे मिळणारा तो आपला आनंद यामध्येच तर जीवन आहे तर जगताना आजकाल खूप गोष्टी आपण जीवनात करत असतो प्रत्येक गोष्टीसाठी एवढी कॉम्पिटिशन आहे की विचारूच नका कोणत्याही गोष्ट करायची म्हटली तर त्याच्यासाठी ही स्पर्धा ही झालीच पाहिजे जसं की आधीच्या काळात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा एक मोजकीच मुले जायची पण आता त्या ॲडमिशनसाठी सुद्धा एवढी स्पर्धा आहे की त्याच्यासाठी मेरीट मार्क ह्या सगळ्या गोष्टींवर ते ॲडमिशन अवलंबून आहे आणि जर काय अचिव करायचं म्हटलंच तर त्याच्यासाठी ही स्पर्धा वेगळीच आहे आजकाल यू पी सीटच्या परीक्षेसाठीच किती तरी विद्यार्थी बसतात तर आपण जर विचार केला तर आजच्या जीवनात काही जरी मिळवायचं झालं तर त्याच्यासाठी फक्त स्पर्धा आहे अरे आपल्या मनाची शांती जरी मिळवायची म्हटली तर त्याच्यासाठी सुद्धा स्पर्धाच आहे तर यामध्ये आपल्यासाठी फक्त एक महत्त्वाचं असलं पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला काय हवं आहे आपल्या जीवनाचं मोल काय आहे काय आपल्याला अचिव करायचं आहे काय मिळवायचं आहे कशासाठी आपण करतो आहे आणि काय आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्या वस्तूसाठी ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी आपण हे सगळं करतो आहे तर माझ्या जीवनातली अशी व्यक्ती असं जे आहे ज्याच्यासाठी मी हे सगळं करते ते म्हणजे माझे आई बाबा आणि त्यांचं सुख कारण त्यांच्यासाठीच तर आपण सगळं करतो आहे त्यांनी मार्गदर्शन केलं की बाबा असं कर तसं कर आणि आपल्या गो चांगल्यासाठीच तर त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपणही तो रूट तो रस्ता फॉलो करतो आहेस का तर त्यांना आनंद भेटावं आपल्याला काही तरी मिळवता यावं याच्यासाठी तर जीवनात मी तर त्यांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे जे ते म्हणतील ज्याच्यातून त्यांना आनंद भेटेल त्याच्यासाठी मी जे काही होईल ते मी करेन त्यांचं नाव हे मी नक्कीच मोठं करेन कारण माझ्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाचं काय जर असेल तर ते म्हणजे आई माझ्या आई बाबा आहेत आणि त्यांच्या सुखासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे आणि त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाही आहेत त्यांची अपेक्षा काय आहे तर आपण मोठं व्हावं त्यांच्या मुलांनी काहीतरी करावं भलेही ते त्यांच्यासाठी काही नाही करू देत पण त्यांनी त्यांच्या स्वत साठी काही तरी क करावं त्यांचं जे भविष्य आहे ते त्यांनी चांगलं घालवावं एवढीच त्यांची साधी अपेक्षा आहे आणि ती तर आपण पूर्ण करूच शकतो ना आणि एवढं काय मोठं पण ते मागत नाही आहेत की ते आपण पूर्ण नाही करू शकत त्यामुळे मी त्यां माझ्या परीने त्यांच्या आनंदासाठी जे होईल ते करेन जीवनात पैसा येत जाईल त्याला कोणतीही किंमत नाही पण जे आई बाबांचं प्रेम आहे त्याच्यासाठी मात्र खूप झटावं लागतं ते खूप सहाजिकपणे आपल्याला भेटतं पण अशी एखादी गोष्ट जरी आपण केली ना तर त्यांचं एकदा विश्वास जर उठला ना तर तो विश्वास परत कमावणं हे खूप अवघड आहे सो जी गोष्ट कराल ती विचारपूर्वक करा जी गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे त्याच्या अनुषंगाने करा त्याला त्यात खुशी भेटेल अशी करा जसं की मी माझ्या प्रत्येक गोष्टी अशा पद्धतीने करते की ज्याच्यातून माझ्या आई बाबांना आनंद भेटेल ते सुनी सुखी राहतील आणि त्यांच्यासाठीच सगळं करते